कोविडच्या काळामध्ये परिस्थिती खूप भयानक झाली होती कोविड आला आहे असं कळल्यावर सगळे असे घाबरून झाले होते एकाला झाला मग दुसऱ्याला झाला मग तो असं नंतर कळलं की मग तो एकापासून एकाच्या संपर्कात आल्यावर दुसऱ्याला पण होतो असं कळल्यावर मग लोक भिती घाबरायला लागले म्हणजे भिती वाटायला लागली मग आजूबाजूच्या परिसरात देखील काय झालं की कोणी कोणाशी बोलत नव्हतं जी लोकं कामावर जायची मग त्यांच्याशी ती असं वाटायची की कोणाच्या संपर्कात आहेत की काय तिकडे को कुठून त्या म्हणजे जिथे काम करतात तिथे कुठून बाहेरून लोक येतात त्यांच्यासोबत ते काम करतात असं वाटायचं मग त्यांच्याशी कोण बोलायचं नाही ते घरी यायचे तर मग त्यांच्या कुटुंबाशी कोण बोलायचं नाही मग आजूबाजूची परिस्थिती किती ती आजूबाजूची आपल्याला म्हणजे आजारपणात इथून मागच्या आजारपणात कधी मदत केलेली असेल कधी आपल्यासाठी धावून आलेली असेल कधी आपले काही त्यांनी आपल्या वस्तू काय आणलं असेल काही केलं असेल पण कोविडच्या काळामध्ये किती जवळ जरी शेजारी असला किंवा जवळचा जरी नातेवाईक असला तरी ही मदत तर दूरच पण असं बोलणं पण जास्त नव्हतं बोलणं झालं तरी पण लांब उभा राहून किंवा फोनवर किंवा म्हणजे असं लांबून बोलणं व्हायचं मग तेव्हा सगळी आपली काळजी घ्यायचे आम्ही देखील आमची काळजी घेतली आम्ही बाहेरून आल्यावर सॅनिटायझर करणं हातपाय स्वच्छ आंघोळच करणं आंघोळच क करणं काय बाहेरून भाज्या आणल्या असतील त्या मिठाच्या पाण्याने न धुऊन घेणं भाज्या म्हणजे पालेभाज्या तर बंदच केल्या होत्या कडधान्य आणि फळभाज्या आणायचो ते फळभाज्या मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायच्या मग कडधान्ये आणलेली तिच्या पिशव्या फेकून द्यायच्या आणि ती कडधान्ये मग भरून ठेवायची असं कोविडच्या काळामध्ये आणि आंघोळ खूप वेळा व्हायची कोण बाहेर गेलं तर मग बाहेरून आलं की ते सामान घ्यायचं ठेवायचं एका कोपऱ्यामध्ये पिशवी सॅनिटायझर करून धुवायला टाकायची जे जे बाहेर व्यक्ती गेलं त्याला अंघोळ करायला लगेच पाणी गरम करून द्यायचं त्या भाज्या धुऊन घ्यायच्या काय सामान असेल ते सगळं धुऊन घ्यायचं आणि नंतरच त्याला हात लावायचा घरात छोटं बाळ असेल तर मग त्या बाळ त्या बाळाकडे जो माणूस बाहेर कामावर म्हणा किंवा सामान आणण्यासाठी काय वस्तू आणण्यासाठी बाहेर जातो तर त्या छोट्या बाळाजवळ किंवा त्या छोट्या बाळाला ते एका रूममध्ये मग त्या जो बाहेर वावर करतो व्यक्ती तर त्या व्यक्तीला त्या बाळाजवळ येऊ द्यायचं नाही असं आम्ही कोविडच्या काळामध्ये खूप काळजी घेतली नंतर कोविडचे ते इंजेक्शन आले मग ते इंजेक्शन घेतले पहिला डोस घेतला दुसरा घेतला मग हळूहळू कोविड क ह कमी झाला तसं म आम्हाला देखील समाधान वाटलं कोविडच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या उपाय योजना केल्या सारखी आंघोळ करणं काय बाहेरून वस्तू आणलेल्या धूत राहणं असं खूप कोविडच्या काळामध्ये हे के मिठाचं पाणी पिणं तुळशीच्या पानाचा काढा करून पिणं हे देखील कोविडच्या काळामध्ये खूप केलं किंवा ते इम्युनिटीच्या गोळ्या घेणं ते देखील कोविडच्या काळामध्ये खूप उपाय केले आम्ही